हां सर हॅलो हां सर मी तळोजा ट्रॅकिंगला आलेली आहे हां तर मा मी इथं न्यू आहे मला काही आयडया नाही आहे तर मला तुम्ही गाईड करू शकाल का जस्ट डाईल मधून मी तुमचा नंबर घेतला हां आम्ही सिंगल सिंगल आहोत म्हणजे आम्ही दोघे तिघं जणं असे सिंगल सिंगल भेटलेलो आम्ही विचार करत होतो आज इव्हिनिंगला निघायचं म्हणून ओके ठीक आहे मग आपण मॉर्निंगला लवकर निघूयात

चालेल चालेल सर मला सांगा ट्रेकिंग करताना मी काय काय कॅरी करायला हवं

ओके ओके

ओके ओके

ओके ओके ओके असं स्नॅक्स आणलं तरी काही हरकत नाही आहे ना ओके ओके आणि सर तुमचं चार्ज काय आहे

ओके ओके ठीक आहे हो हो चालेल चालेल ओके ओके सर उद्या आपण भेटू तेव्हा मी तुम्हाला पे करून ठेवते ठीक आहे मी करते ओके ओके ठीक आहे माझ्या सेंड करा तुमचा स्कॅनर मी करते पे ओके ओके ओके थँक यू